हा तेथील व्यवसायिकांना दूध दही श्रीखंडाचा जसा मा नैवेद्य आहे त्याप्रमाणे दुधाचा पण व्यवसाय श्रीखंडाचा पण चालतो कवड्याची माळ तिथे लागते देवीला आणि हळद कुंकू हे खूप प्रसिद्ध आहे तेथील आणि ते त्याच्यामुळे ग्राहक खूप ते ते कुं कुंकू खूप प्रसिद्ध आहे तू देवीचे कुंकू म्हनून खूप त्याला मान आहे आणि तसेच तेथील जेवण्याची खाण्याची त्याच्यामुळे हॉटलिंग व्यवसाय पण खूप छान चालतात आणि वृद्ध माणसांना तिथे जा ये हे करण्याकरिता डोलीची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पार्किंगची पण गाड्या वगैरे टुरिजम व्यवस्था पण खूप छान आहे आजूबाजूचा परिसर ने आण करण्याकरता ई रिक्षा प पण आहेत तिथे त्याच्यामुळं प्रवास्यांची पण खूप सोय होते आणि व्यवसायिकांना पण खूप दिलासा मिळतो आणि तेथ रा राहण्यासाठी वगैरे व न भक्त निवास वगैरे आहेत